हॅलो बोला हो महाराष्ट्रात कसं आहे ना सध्या वातावरण खूप खराब आहे बघा नैसर्गिक आपत्ती खूप येत आहे कारण की आपण त्यांचा बरोबर वापर नाही केला त्यामुळे तसं नाही इथं फक्त भरतीचाच विषय नाही आहे समुद्राचा इथे नदी नाल्याचा विषय आहे सांडपाण्याचा विषय आहे पाऊस पण खूप पडतो आहे नाहीतर कधी पडतच नाही थंडी पण खूप पडते नाहीतर कधी पडतच नाही उन्हाळ्यात इतकं ऊन पडतं आहे की रस्त्यावर जो डांबरीकरणाचा रस्ता असतो तो पूर्णपणे वितळून जातो तर त्याच्यामागे एकच कारण आहे की आपल्याला पूर्णतः जे नैसर्गिक वापर करतो आपण हा साधनाचा तो आपल्याला खूप कमी करता आला पाहिजे झाडं लावणं हे महत्वाचं कारण आहे बघा त्याच्यात हां आपण हो आपण एक वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊ शकतो आणि आपण एक सर्व साधारण टीम लावू शकतो की त्यांना तुम्ही नेहमी पाणी घालत जा तुम्हाला आम्ही एवडंढं एवढं भांडवल दर महिन्याला रोखच देत जाऊ तुमचं काम फक्त झाडांची काळजी घेणं असं आहे पण त्यासाठी आपल्याला काही संस्थासोबत पाहिजे कारण की खूप सारा पैसा लागतो या कामासाठी हो चालू सर चालू आपण सांगू शकतो ते आपण सरकारला बोलू शकतो तसं आपण त्यांना एक पत्रव्यवहार करू शकतो त्यांच्यासोबत जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुमची पूर्ण सहायता करू हो ठीक आहे चालेल तुम्ही कधीही येऊन हो का तुम्ही मुं मुंबईला एकदा भेटा मला आम्ही तुम्हाला सर्व सर्व सांगू समजून कुठं कसं जायचं कोणासोबत कसा पत्रव्यवहार करायचा हो ठीक आहे चालेल या